मराठी भाषा म्हणजे आपली मातृभाषा आपल्या भूमीवरची भाषा आज आपण महाराष्ट्रामध्ये राहून आपल्याला मराठी यावं ही खूप गरजेची आहे

आपले पूर्वज आपले महाराज त्यांनी मराठी बोलून आपल्या येणाऱ्या पुढच्या कितीतरी पिढयांना मराठी ही भाषा शिकवली व तेआजहीी प्रत्येक माणसांसोबत मराठीतच बोलतात मराठी ही भाषा एक अशी भाषा आहे की खूपच छान भाषा आहे बोलण्यासाठीही ऐकण्यासाठीही त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही प्रत्येक मुलांसाठी मराठी भाषा ही शिकणे अत्यंत महत्त्वाची आहे या भाषेने काही कुणाचं नुकसान वगैरे होत नाही किंवा हिच्याने आणि जास्त जनरल नॉलेज देखील वैज्ञानिक ज्ञान वाढत